नक्कीच शाळेतून आणखी व्यावसायिक किंवा व्यवहारशिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे कारण आपल्याला असं बघायला मिळतं की शाळेतली आपण जेवढी दहा वर्षं बारा वर्षं जेवढं आपण शिक्षण घेतलं आहे त्यात बऱ्याचशा गोष्टी फक्त थिअरोटिकल होत्या ज्या आपण पुढे ज्याचा वापर कधी करतो नाही करतो हे आपल्याला कळतही नाही तर अशा ज्या काही जी कौशल्यं आहेत जशी सुतारकाम शिवणकाम अशा गोष्टी शाळेतून शिकवल्या गेल्या तर कदाचित पुढे त्या कशा आपल्या आपण आपल्या आयुष्यात कुठेतरी त्याचं कामात येईलच आणि कुठे तरी अशा गोष्टी शिकणं की आपण वेगवेगळ्या गोष्टी कशा बनवू शकतो किंवा कुठे आपण वेगवेगळ्या फोटोग्राफीसारख्या वस्तू किंवा हेच जे काही आहे की ज्या हळूहळू आपण आयुष्यात कुठेतरी त्याचा व्यवसाय ह्यात रूपांतर करू शकतो ह्या गोष्टी शाळेत शिकायला हव्या बराचसा शाळेतला काळ हा थिअरीमध्ये जातो आणि त्यात आपण काही गोष्टी अशा असतात की ज्या पुढे आपल्याला आयुष्यात कामाला येणार आहेत नाही येणार आहेत हे मुलांना माहीतच नसतं आणि त्या फक्त तेवढ्यापुरते मार्क्स मिळवायचेत म्हणून शिकल्या जातात तर शिक्षण अजून चांगल्या पद्धतीने अजून वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात घालून अजून वेगवेगळ्या गोष्टी ॲड करून आणि खूप चांगलं फन बनवलं जाऊ शकतं